हां बोला हां हां नाही ओ गॅस

नाही नाही हो पाईपलाईनपेक्षा आपलं टाकीच मग चांगला आहे की ओ सिलेंडरच्या सिलेंडर समजा संपलं की ते मग आणून देतात हे करतात तर पाईपलाईन लिकीज विकीज झाल्यावरती अवघड आहे ना ते स्फोट बीट व्हायचं सिलेंडर चांगलं आहे आपलं नाही ओ सर त्याच्यापेक्षा आपल्याला सि सिलेंडरच चांगलं पडते कारण ते आता सिलेंडरची सबसिडी बिपसिडी आहे ती भेटायलं आहे सरकारच्या पाईपलाईनचं तर काहीच नाही ना अजून ते सबसिडी चांगलं आहे ते सबसिडी बिपसिडी वापस येते गॅस दोन तीन महिने जाते आपला ते पाईपलाईनला खर्च बिल तर बघता का तुम्ही आता किती यायला ते काय यायला

तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते कसं आहे ते आपलं पाईपलाईनचं ते जागा बिगा ते जरा हे आहे दाटी वाटी तर त्याच्यामुळं आपल्याला ते पाईपलाईनपेक्षा समजा ह्याचंच चांगलं आहे बंद करायचा हे करायला ते पाईपलाईन लिकेज झाली तर आपली लहान लहान लेकरं राहाते उगाच समजा ते पाईप उंदरानं कातरल्यावर ते मरायचं तर स्फोट झाल्यामुळं अवघड आहे ते कार्यक्रम आपण तिथले सिलेंडरच चांगलं आहे ते टाकी बंद केली संपला विषय

बरं बरं बघू मग आपण

ठीक आहे चालते चालतं आहे भेटू